माझ्या कुटुंबामध्ये आम्ही दोघंजणं आहो माझा एक मुलगा आहे आणि सून आहे मला आणि दोन नातू आहेत एक नातू आहे एक नात आहे नातू माझा सहा वर्षाचा आहे आणि माझी नात लहान आहे त्याच्यापेक्षा माझा नातू आता शाळेमध्ये जाते आणि मला एक मुलगीबी आहे तर माझी मुलगी थोडंशी दूर राहते तिलाबी एक मुलगा आहे आणि माझे मित्रमंडळी गी म्हणलं तर माझ्या आहेत दोन चार बायका बाया ओळखीच्या ज्याच्या संगं मी बुद्धविहारातगी जातो हो रोज सकाळ संध्याकाळ जातो तर तिथं ओळखी बिळखी झाली तर मला ह्या नातू नातवातून वगैरे काही जास्त वेळ भेटत नाही तर मी त्याच्याल्यासोबत बसेन आणि बोलेन मी आपल्याच घरातल्या कामात राहतो पण त्या ती ज्या बी बाया माझ्या ओळखीच्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत